चित्रकला हे मला लहानपणापासूनच आवडते व माझा एखादा मित्र चित्र काढत असेल तर मला त्याला सांगायचं असेल की ही त्याने कला पुढेही चालूच ठेवावी व मला वाटते त्यानी ही चित्रकलेची फॅशन खूप पुढे न्यावी व त्याने विविध ठिकाणी जाऊन चित्रे बघून चित्रे काढावी व ती कला सादर करावी प्रत्येकाच्यासमोर मला असं वाटतं व प्रत्येक विविध ठिकाणांची ठिकाणी स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याने त्याची कला सादर करावी व प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याचं मनोगत द्यावं व त्याची चित्रांची फॅशन चालूच ठेवावी